हॅलो ऋषब अरे मी काय बोलतो तू पासपोर्टसाठी मागे तो अप्लाय केला तर तो तुझा आला का रे हां मी अप्लाय केलंय आनि मेल पन आलाय मला ते त्या गोष्टी किती प्रोसीज प्रोसीजरला किती दिवस लागतात तरी अंदाजे हां मा मला मेल का आ आजच आजच सकाळी मी बघितलं

तुझा किती पा म्हणजे किती दिवसामधे तुझा आलेला तरी लवकर हां अच्छा बरोबर नाही मला ॲक्चुअली बाहेर जायचं होतं ना का जॉबसाठी त्या जातीमधून अप्लाय केलेला नाही अर्जंट असं नाही अच्छा तर दहा दिवसामध्ये अच्छा ॲटलीस्ट का हे जे टोटल पासपोर्टच्या आपलं किती वेळ वेळ लागतो त्या अंदाजे हे झालं महिनाभरात पण होत आहे हो नाहीतर पंधरा दिवस अच्छा मग पासपोर्ट ऑफिसला जावं लागतं आहे का परत नाही नाही नाही नाही नाही तसं नाही म्हणजे आपल्याला परत डॉक्युमेशन वगैरे काय करायचं असतात का नाही मला मेल आला आहे ना मेलचा अप्रूवल अच्छा

हां म्हणजे आठ आठ ते दहा दिवसामध्ये होऊन जाते बरोबर ना नाही टेन्शन असं नाही मग पुढे म्हणजे आठ दिवसामध्ये कन्फर्मेशन येईल त्याच्यामधे पंधरा दिवस लागते पंधरा दिवसामदे कन्फर्म आहे पासपोर्ट भेटेल आपल्याला अच्छा

हां प्रोसिजर पूर्ण झालेली आहे त्या मेल आलं मग सगळं मला त्याच्यामध्ये ते सगळं मेन्शन केलेलं सगळं आहे हो हां हां ओके ओके चालेल चालेल म्हणजे पंधरा दिवस पकडून चालायचे ठिक आहे ठिक आहे थँक्यू सर ओके